हां बोला हां जी एस ॲटोचा नंबर आहे अच्छा आहेत ना सर आपल्याकडे ॲवेलेबल आहेत ना आपल्याकडं सगळ्या प्रकारचे मॉडेल आहेत तर आपल्याला कोणत्या रिक्वायरमेंट होती ते सांगा

हो सर आहेत ना आपल्याला कोणत्या याच्यामध्ये हवी होती आपल्याला म्हणजे टीवेल कोणतं पाहिजे होतं हो सर आपल्याकडे सी एन जी ॲवेलेबल आहे ना सी एन जी पण आहे आणि डीझेल पण आहे दोन्ही आहेत

सी एन जीमध्ये तुम्ही घ्यायला गेला तर त्याची प्राईज जाते एक पाच लाखापर्यंत आणि डिझेलमध्ये घ्यायला गेला तर एक सहा लाखापर्यंत जाते प्राईज फॅमिलीसाठी आणखी आपल्याकडे इनोवा आहे फॉर्च्युनर आहे त्याचबरोबर मारुती इकोस्पोर्ट आहे हे मॉडेल आहेत आपल्याकडं हो महिंद्रामध्ये आपल्याकडे थार आहे त्यानंतर आणखी बरेच मॉडेल आहेत तुम्ही य इकडे येता का जी यस आटोला तर तुम्हाला बघता येतील मॉडेल

आणि तुम्ही त्यातली बघा कोणती आवडते कलर कोणता हवा होता गाडीचा आपल्याला अच्छा अच्छा आणि गाडीची डिलिवरी कधी घेणार आपण बरं बरं आणि पेमेंट कसं करणार तुम्ही कॅशने करणार की ऑनलाईन ट्रान्जेक्शन करणार गाडी तुम्ही लोन करणार आहे का की पूर्ण डाऊन पेमेंट करूनच गाडी घेणार आहे अच्छा लोन नाही ना करणार गाडी कोणाच्या नावावर घेणार आहे बर बर या सर तुम्ही वर्कशॉपला करूया आपण सर आपलं काम ओके थँ